हॅलो ते बुक वाचली होती का तू अबे नको वाचू मतलब नाही आहे काहून काहून अबे का त्याचे पेजेस बघितले का फालतूचे तू पैसे वेस्ट केले ते बुकवर तीन वर्ष पुराणी बुक आहे आणि तुला नवीनच्या रेटमध्ये भेट भेटली तुला माहिती आहे का पेचेस फाटले आहे त्याचे आतमधले मी स्वतः बघितली होती ती बुक तसं नाही राहत रे वाचायसाठी तू घेतला आहे पण काय मतलब ऐसंना खूप सारे पेजेस फाटले आहे त्या बुकचे त्याचे ओथा ऑथर तर क्रिमिनल आहे स्वतः त्याचा ऑथर तर क्रिमिनल आहे आणि तू क्रिमिनलची बुक वाचत आहे नाही रे असं नाही राहात पागल आहे तू नाही नाही नको वाचू ते बुक नको वाचू पहिलीवाली बुक चांगली होती हे बुक बेकार आहे नाही नाही नाही नाही अरे खूप बेकार आहे चल पेजेसची क्वॉलिटी बघितली का तू ज्याने ठेवली ते स्वतःच्यावर पूर्ण ओले पेजेस आहे फाटले पेजेस आहे कटिंग्ज आहे ड्रॉईंग्ज लिनका काढली आहे बुकवर काही पण काय पण ऊ शिव्या गिव्या दिल्या आहे त्या बुकमध्ये लिहिल्या आहे चांगलं वाटते कारे असं नाही ना मग नको वाचू तसं बुक ए राहू दे सोड